माझ्या घरात बरीच रोपं आहे आणि मला त्यांची खूप आवड पण आहे मी दररोज त्यांना पाणी घालते त्यांची निगा राखते त्यांच्याशी बोलते पण पण जर काही कारणास्तव मला जास्त दिवस घराबाहेर जावं लागलं तर मग मला आधीपासूनच त्याच्या त्या गोष्टीची तयारी करावी लागते ती म्हणजे सर्वप्रथम मी माझ्या कुटुंबातल्या सद स सदस्यांना रोपांची काळजी घेण्यासाठी सांगते अर्थात त्यांना मी प्रत्येक रोपाला किती प्रमाणात कधी कोणत्या वेळेला पाणी घालायचं याची कशी निगा राखायची याची माहिती लिहून देते एखादं रोप खास निगा राखणारं असं ला निगा राखावी लागणार असेल तर त्याच्याबद्दलही मी समजावून सांगते कधीकधी तर मी घरामध्ये स्वयंचलित ड्रॉप सिंचन योजना लावते त्यामुळे विशिष्ट वेळेला ठराविक प्रमाणात रोपांना पाणी मिळतं आणि आपल्या दीर्घकालीन अनुपस्थितीत रोपं देखील कोमेजत नाहीत आणि अशा किंवा आपण श नेड शे शेड नेटचा देखील वापर करू शकते ज्याच्यामुळे उन्हापासून रोपं सुरक्षित राहतात आणि जर मी आठ दहा दिवसापासून आठ दहा दिवसांपेक्षा जास्तच घराबाहेर राहणार असेन तर काही रोपं किंवा मी माझ्या जवळच्या मित्रांकडे किंवा शेजाऱ्यांकडे देखील नेण्याची विनंती करते आणि मग तेही आनंदाने ही जबाबदारी घेतात झाडांना पाणी घालतात आणि कधीकधी मला वॉट्सअपवर त्यांचे अपडेट्सही पाठवतात तर कधी मी बाहेर घराबाहेर जाण्यापूर्वी झाडांची रोपांची तपासणी करते आणि कोरडी पानं काढून त्यांना चांगली खतं देते त्याच्यामुळे पुढील काही दिवस त्यांना पाणी कमी मिळालं तरी देखील ती ताजीतवानीच राहतात झाडं ही माझ्यासाठी एक सजावटीची वस्तू नाही तर माझ्या जवळची आहेत ती आणि म्हणूनच आज मी कुठेही गेले तरी त्यांच्या सुखदुःखाची मला सतत काळजी वाटत राहते